नमस्कार महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य आहे तर महाराष्ट्रमध्ये अधिक प्रमाणात कृषी केली जाते महाराष्ट्रच नाही तर भारत भारतासुद्धा भारतामध्ये सुद्धा कृषी अर्थात शेती हे खूप प्रमाणात केले जाते तर शेती हे अनेक प्रकारे केले जातात शेतीसाठी लागणारे साधन हे वेगवेगळे प्रकारचे असतात तर शेतीसाठी सुद्धा पाण्याची व्यवस्था असते अर्थातच शेती शेतीमध्ये पाणी हे अत्यंत गरजेचे साधन आहे ही ते पाणी मिळवण्यासाठी अनेक स्रोत आहेत अर्थात बोरवेल विहिरी जॅकवेल कॅनल नदी तलाव अनेक इत्यादी साधनांचा वापर शेतीच्या पाण्याचा पाण्याचे स्त्रोत आहे तर पाणीपुरवठा हे शेतीचे अत्यंत गरजेचे आणि उपयुक्त त्यांना म असं म्हणू शक शकते की पाणी असेल तर शेतीये पाणी नसेल तर काहीही करू शकत नाही तर पाणी मिळवणे हे अत्यंत गरजेचं आहे पाणी पुरवठा हे विविध योजनेद्वारे केले जातात आता नदीचे पानी वेगवेगळे कॅनलपर्यंत येतात इरिकेशनद्वारे तर इरिकेशनपासून प्रत्येक शेतकऱ्यापर्श पर्यंत जातात तर असे जमीन हे ओले केले जाते व पीक घेतले जातात शेतीचा पाण्याचा स्रोत हे पावसा आधारितपण केले जातात अर्थातच पाऊस पडतो तेव्हा शेततळे वगैरे तयार करून त्या शेततळेमदे पावसाशी पाणी साठवून ठेवतात व त्याद्वारे एखादी पिकाचे उत्पादन घेतले जातात अशा प्रकारे शेतीसाठी पाण्याचा स्त्रोत्र हे खूप आहेत विहिरी तळे हे ते असे खूप प्रकार आहेत पण मोश्टली शेती ह्या पावसावर अवलंबून असतो पाऊस अस आले असेल तरच जमनीखाली पाणी भेटेल असे असेसु द्धा म्हणतात की पाऊस आहे तर शेती आहे तर शेतीसाठी पाण्याची स्रोत काय व ते पाणी पुरवठा कसे हो मिळवायचे याचे आपण आज माहिती घेतली धन्यवाद